आजच्या काळात भांडी धुण्यासाठी विविध कांपन्यांनी विविध यंत्रे तयार केलेली आहेत या यंत्राच्या माध्यमातून वेगवेगळी भांडी ही धुतली जात असतात पण आम्ही भांडी हातानेच धुतो तेलकट भांडी स्वच्छ करण्यासाठी विविध उपायांचा आम्ही वापर करतो त्यामध्ये भांड्याचे तेलकट डाग हे एक काही सहजासहजी जात नाहीत अशी तेलकट भांडी धुण्यासाठी बेकिंग सोडा व भांडी धुण्याच्या साबणाचे मिश्रण तयार करून ते भांडी धुण्यासाठी आम्ही वापरतो तसेच तेलकट भांड्यांचा तेलकटपणा हा थंड पाण्यापेक्षा गरम पाण्याने लवकर जातो त्यामुळे गरम पाण्याचा वापर करून आम्ही तेलकट भांडी धुतो लिंबू व मीठ यांचे मिश्रण भांड्याला लावूनही आम्ही तेलकट भांडी धुतो तेलकट भांडी जास्त वेळ न ठेवता ती लवकरात लवकर धुण्याकडे आमचा कल असतो त्यामुळे तेलकट भांडी ही लवकर स्वच्छ करता येतात बाजारात उपलब्ध असणाऱ्या भांडी घासायच्या साबणाच्या वड्या लिक्विड डिटर्जंट यांचाही वापर आम्ही भांडी घासण्यासाठी करतो पांढरे व्हिनेगर व लिंबू याचे मिश्रण तयार करून स्क्रबरने भांडी घासली की तेलकट भांड्यांचा तेलकटपणा निघून जातो तेलकट भांड्यात रात्रभर पाणी भरून ठेवले व सकाळी ते धुतले की त्याचा तेलकटपणा लवकर धुवून जातो व ते स्वच्छ होतो अशा अनेक कृती आम्ही तेलकट भांडी धुण्यासाठी किंवा स्वच्छ करण्यासाठी वापरत असतो